मराठी भाषेतील मला जे विशेषवत्वानी किंवा नोंद कोणत्या गोष्टी शब्दांची घ्यायची असेल आणि मला जे रोचक असे शब्द असतात किंवा वाक्प्रचार अशा भावना ज्या असतील ते शब्द म्हणजे वाक्प्रचार हे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आहे किंवा त्या कारण की त्या समानार्थी शब्दांचे समानार्थी शब्दांचे वेगवेगळे जे शब्द आपल्याला बघायला मिळतात म्हणजे पाण्याला पा पाणीला जल वापस गगनाला गगनाला नयन वगैरे आ डोळ्यांना नयन वगैरे बोलतात वापस अशी खूप सारे असे शब्द आहेत जे आपल्याला शिकायला शिकायला आणि त्या गोष्टींना ओळखू म्हणजे नाही का त्या गोष्टींची माहिती मिळवण्यास मिळवायला आपल्याला स्वत मध्ये त्या त्या गोष्टीची माहिती असणे ही खूप आपल्याला मराठी भाषेचा एक वेगळेच वेगळेच चित्र आपल्या समोर दिसून येतो आणि समार्थी समानार्थी शब्दामध्ये असे काही शब्द आहे ते आपण कधीच ऐकलेले नसतात आणखी आकल्याला आपल्याला मदत मिळते आणि ते आपल्याला माहिती होतात